कोणी गाणं सुरू करू इच्छित असेल तर मला त्यांचं मला त्यांना एक सल्ला असा द्यावासा वाटेल की कुठलंही गाणं सुरू करण्याच्या ऐवजी किंवा गाण्याचं प्रशिक्षण सुरू करण्याच्या आधी तुम्ही खूप ऐका खूप ऐका सर्व प्रकारची गाणी ऐका सर्व प्रकारचे वाद्य ऐका किंवा गाण्यांचे प्रकार कोणते आहेत ते समजून घ्या सूर समजून घ्या ताल समजून घ्या आणि त्याप्रमाणे आपलं जेव्हा आपण खूप ऐकतो तेव्हा आपण कुठेतरी चांगलं गावू शकतो असं मला वाटतं सूर पक्के करा सरगम गा आणि भरपूर रियाज करा भरपूर रियाज करा भरपूर गाणी ऐका भरपूर स्वतःची गायकी करा म्हणजे ब बाथरूममध्ये गा घरी गा मोकळा वेळ मिळाला की गा स्ट्रेसमध्ये असाल त्या वेळेला गा आणि पुन्हा पुन्हा पुन्हा घोटून घोटून घोटून जेव्हा तुम्ही गाता त्या वेळेला आपल्याला नक्कीच एखादं गाणं अत्यंत उत्तम पद्धतीनं जमू शकतं